कॉलेजमधे असताना आम्हाला एक प्रोजेक्ट दिलेला होता जो आम्हाला एक ग्रुप मिळून करायचा होता आणि ग्रुप जो आहे हा कॉलेजमधे टीचरस आम्हाला सिलेट करून देणार होते तर याच्यामधे आवडी निवडी अशा काहीच गोष्टी नव्हत्या तर मला जी माझी एक कलिग आहे जी मला अजिबात आवडत नव्हती तर त्या व्यक्तीला माझ्या ग्रुपमध्ये टाकण्यात आलेलं होतं आणि त्यांच्या सोबत मिळून मला माझा प्रोजेक्ट कम्प्लीट करायचा होता तर नाईलाजास्तव मग मला त्यांच्यासोबत काम करणं भाग पडलेलं होतं तर अशा वेळेस जो माझा जो नाईलाज होता त्या व्यक्तीबद्दलचा जो विचार होता तो मी बाजूला करून मी माझ्या फक्त कामाकडे आणि कार्याकडे फोकस केलेलं होतं आणिक मी माझं काम करण्याकडे पूर्ण लक्ष दिलेलं होतं आणि तो प्रोजेक्ट जो आहे मला कशा प्रकारे चांगला करता येई सगळ्यांच्या संमतीने आणि सगळ्यांचं मत घेऊन ते आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला होता कारण की कितीही झालं तरी मला माझा प्रोजेक्ट खूप महत्त्वाचा होता माझ्या पर्सनल गोष्टी मी मा बाजूला ठेवलेल्या आणि बाजूला ठेवून मी माझं काम पूर्ण केलेलं तर अशा प्रकारे जो मला समस्या झालेली होती त्या समस्येचं मी निराकरण केलेलं